क्रीडा क्षेत्रामध्ये प्रशिक्षण खेळाडूंना सुधारणा करण्यासाठी त्यांना योग्य आहाराची सवय लावण्यात येणार आहे योग्य आहार घेण्यात सांगावे जसे की ड्रायफ्रुट्स असेल फ्रुट्स भाज्या असतील फळभाज्या असतील पालेभाज्या असतील अशा प्रकारांचे योग्य आहार घ्यावा त्यानंतर त्यांना सकाळी लवकर उठण्यास सांगावे व थोडासा व्यायाम करून त्यांचं स्पोर्ट्समध्ये जे काय राहिलं आहे ते कम्प्लीट करावे आणि त्यांना फूस फुडिंग फास्ट फूड खाण्यास टाळण्यास सांगावे व आहार आहाराबद्दल त्यांना सवय लावावी आहाराबद्दल योग्य मार्गदर्शन करावे त्यानंतर जेव्हा खेळामध्ये तो व्यक्ती खेळणार आहे जसं की खो खो असेल तसे योग्य प्रकारे कोचिंग करावं किंवा योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात यावे अशा प्रकारे त्यांना मदत करावे किंवा करण्यात येईल